यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही स्थानिक जे आहेत मनोरंजन क्रीडा क्षेत्र त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये खो खो कबड्डी हे जास्त प्रमाणामध्ये खेळले जाते लोकांना तिथे खेळायला खूप आवडते आणि काही जिल्हा पातळीवरतीसुद्धा खेळ खेळले जातात तर एक प्रकारे मनोरंजन सुद्धा होत असते लोकांचं आणि राज्याला एक चांगल्या प्रकारे बघितले जाते खेळाच्या माध्यमातून आणि खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे सांबर इडली खूप जास्त प्रसिद्ध आहे जे लोकांना खायला खूप आवडते अशाच प्रकारे लोकं जी आहेत समाजाला हातभार लावतात वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मरो मनोरंजन आणि क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून